नक्कीच मी आयुष्यातली जवळजवळ तीस वर्षं नियमितपणे प्रवास करत होतो कारण माझा व्यवसाय जो होता माझी नोकरी जी होती ती औषध कंपन्यांच्या सेल्समधली नोकरी होती विक्री विभागातली त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारताच्या अन्य काही भागांमध्ये सुद्धा माझं भरपूर फिरणं झालेलं आहे तर अर्थातच प्रवासामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अनुभव तुम्हाला येत राहतात कारण प्रवासामध्ये वेगळी वेगळी माणसं भेटतात वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या व्यक्ती भेटतात वेगळी वेगळी ठिकाणं पाहणं होतं तर त्यामुळे अनुभव सांगण्यासारखे खूप आहेत एक अनुभव असा आहे आम्ही कोल्हापूरहून राधानगरीला चाललो होतो कोल्हापूर ते राधानगरी हा साधारणपणे एक दीड तासाचा अंतर आहे मोटरसायकलवरती तर सकाळी आम्ही निघालो सकाळी तिथल्या प्रसिद्ध मिसळ हाऊसपैकी एका मिसळ हाऊसमध्ये जाऊन आम्ही यथेच्छ नाश्ता केला आणि तिथून निघालो मोटरसायकलवरती तर तिथून राधानगरीला गेल्यानंतर राधानगरी हे त्यावेळी खूप छोटं गाव होतं आणि तेथे आसपास जेवण्याची वगैरे काही अशी खास विशेष त्या वेळेस सोय नव्हती त्या काळामध्ये आम्ही राधानगरीत काम केलं राधानगरीहून पुढे आणखीन आतमध्ये धरण आहे एक छोटंसं राधानगरी धरण नवे राधानगरीच्या उत्तर बाजूला तर तिकडे आम्ही गेलो तिथे काही डॉक्टर्सना भेटायचं होतं ते भेटलो तर तिथे एका ठिकाणी भजी मिळाली ती भजी खाल्ली असं करून राधानगरीतून निघायला आम्हाला संध्याकाळ झाली आणि राधानगरीहून पुढं येत असताना त्या प्रवासामध्ये त्या रस्त्यावरती एक घाट आहे जो उतरायला लागतो जाताना आम्ही चढून गेलो होतो येताना तो घाट उतरायचा होता तर तो घाट उतरता ही उतरत असताना वाटेत कुठेतरी ह्याची माझ्या कलिगची मोटरसायकल पंक्चर झाली आणि मोटरसायकल पंक्चर झाली तो पूर्ण जंगलाचा भाग आहे जंगल आहे तिकडे आसपास काही व्यवस्थी नाही त्या घाटामध्ये आणि त्या काळामध्ये मोबाईल फोन जे होते ते साधे आपले टू जी मला वाटतं तेव्हा अजून यायचं होतं का आधीच अगदीच बेसिक फोन होते कीपॅडवाले आणि त्याच्यावरती तेव्हा न नव्यानेच त्या फोनमध्ये बॅटरीची सोय झालेली होती म्हणजे काही बटनं दाबली की मोबाईलच्या वरच्या भागामध्ये एक बल्ब होता छोटासा एल ई डीचा त तो बल्बमधून तुम्हाला उजेड दिसू लागायचा त मोटरसायकल पंक्चर झाल्यावरती सहाजिकच ती बंद केली कारण नाही तर ती ट्यूब फाटली असती आणि मग सगळंच अवघड झालं असतं त्यामुळे आम्ही तो मोटरसायकल बंद केली आणि तिथून ढकलत ती घेऊन जायची मोटरसायकल असं ठरवलं तर मग त्या वेळेला माझ्या त्या मोबाईलच्या बॅटरीचा मला उपयोग झाला तर मोबाईलची ती बॅटरी मी चालू केली आणि त्या प्रकाशामध्ये आम्ही साधारणपणे तीन एक किलोमीटर जो घाट सुदैवाने उतरायचा होता चढायचा असता तर आणखीन पंचायत झाली असती परंतु घाट उतरायचा असल्यामुळे सावकाशीनं आम्ही चालत चालत खाली उतरलो आणि खाली उतरल्यावरती एक छोटंसं गाव आहे खाली ते खाली त्या गावाच्या जवळ आल्यावरती आमच्या लक्षात आलं कारण तेव्हा रस्त्यावरती लाईटही नव्हता आमच्या गाडीचाही लाईट बंद होता आणि आमच्या त्या टॉर्चमध्ये टॉर्चच्या उजेडामध्ये अगदी पायापुरतं दिसत होतं फार लांबचं काय दिसत नव्हतं तर तिथे गेल्यावरती लक्षात आलं की काही मुलं इथे बोलत आहेत साधारणपणे तरुण मुलं तिथे गावाच्या बाहेर कट्ट्यावरती बसलेली होती आणि त्यांच्या गप्पा टप्पा चालू होत्या आम्ही त्यांना विचारलं की आमचं ही मोटरसायकल पंक्चर झालेली आहे तर आता या पंक्चरची सोय कुठे होईल आमचं पंक्चर कोण काढून देईल आम्हाला तर त्यांनी मुलांनी आम्हाला सांगितलं की पुढे जा असे सरळ जा तिथे एक पानाचं दुकान आणि एस टी डी बुथ आणि असं सगळा एकत्र आहे तर तुम्ही त्यांना विचारा त्यांना सांगा ते तुमची सोय करून देतील त्याप्रमाणे आम्ही पुढे गेलो तिथे एक ते दादा बसलेले होते दुकानामध्ये दुकानदार तिथले त्यांना आम्ही सांगितलं की अशी अशी अडचण झाली आहे मोटरसायकल पंक्चर झाली आहे आणि आता ही दुरुस्त केल्याशिवाय आम्हाला काही कोल्हापूरला जाता येणार नाही तर त्यांनी सांगितले की ठीक आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही बसा इथे मी त्या पंक्चर काढणाऱ्या व्यक्तीला बोलवतो तर तेव्हा ते फक्त साधे फोन म्हणजे कॉईन बॉक्स होता त्यांच्याकडे फोनचा त्यांनी कॉईन बॉक्सवरून फोन लावला मधल्या काळात आम्ही चहा घेतला हे बसलो ताजेतवाने झालो जरासे आणि अर्धा तास गेला तरी पंचर काढणाऱ्या व्यक्तीचा काय अजून काही दिसत नव्हता चिन्ह येण्याचं तर त्या दादांनी पुन्हा एकदा फोन केला आणि त्याच्यानंतर पुढच्या अर्ध्या तासाने ते आले पंक्चर काढणारे जे गृहस्थ होते कारागीर ते अर्ध्या तासानंतर आले त्याच्यानंतर म्हणजे या सगळ्या खटपटीत आमचा एक तासभर तिथे आम्ही बसून होतो आणि त्यांनी आल्यावरती लगेच त्यांचं दुकान उघडलं पंक्चर काढलं पंक्चर जोडून दिलं व्यवस्थित हवा चेक केली सगळं झालं पुढच्या चाकातली हवा चेक केली हे सगळं केलं मधल्या काळात मी माझ्या जोडीदाराला म्हणालो की आता एवढे आलेले आहेत आपल्याकरता मुद्दाम तर हे तुला पंक्चरचा जो नेहमीचा भाव आहे त्याच्या तिप्पट तरी पैसे लावणार आहेत परंतु त्यांनी एक पैसा जास्तीचा घेतला नाही जेवढं नेहमी दिवसा दुकान चालू असताना जे पंक्चरचे त्यांचे चार्जेस होते तेवढेच त्यांनी पैसे आमच्याकडून घेतले आणि त्यांच्याशी बोलत असताना कळलं की त्यांच्या घरापासून जे फोन ज्यांच्याकडे होता ज्यांना यांनी या खालच्या दुकानदारदादाने फोन लावला होता त्यांचं अर्धा किलोमीटरवरती घर होतं त्यांना फोन गेल्यानंतर ते फोनवाले गृहस्थ यांना हाक मारायला वरती गेले यांच्या घरापाशी आणि त्यांनी त्यांना बोलावलं सांगितलं की असं असं पंक्चर झालेली मोटरसायकल खाली आहे आणि तुमची गरज आहे आणि ते सगळं ऐकल्यानंतर नुकताच घरी गेलेला माणूस तिथून घरातलं काय जे काम होतं ते आवरून परत आमच्याकरता स्पेशली खाली आले पुन्हा ते आणि आमचं पंक्चर त्यांनी व्यवस्थित करून दिलं आम्हाला आणि दिलेले पैसे जास्तीचे पैसे देऊ केले आम्ही ते सुद्धा त्यांनी नाकारले ते म्हणाले की माझं कामंच आहे पंक्चर करून देण्याचं व्यवस्थित त्यामुळे त्याच्याकरिता मला काय वेगळ्या पैशांची आवश्यकता नाही आम्ही त्या दादांचेही आभार मानले त्या पंक्चर जोडून देणाऱ्यांचेही आभार मानले आणि तिथून न थांबता कोल्हापूरपर्यंत आलो दिवस होते साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबरचे त्यामुळे थंडी वाजणं अपेक्षित होतं परंतु संपूर्ण रस्त्यामध्ये आम्हाला थंडी जाणवली नाही कदाचित ते जे आम्ही तिथे बसलेलो असताना जो तणाव होता आमचा त्या तणावामुळे ती थंडी जाणवली नाही परंतु जसं त्याने कोल्हापूरमध्ये आल्यानंतर मला माझ्या हॉटेलवरती सोडलं त्याच्यानंतर आम्हाला दोघांनाही जी काकड भरली एकदम अंगामधे एकदम थंडी वाजून आली आणि खूप म्हणजे बोल बोलत असलो तरीसुद्धा दात खडाखडा वाजत होते एकमेकावरती इतकी थंडी त्यावेळा आम्हाला एकदम अचानकपणे ती जाणवली तर असा हा एक विशेष अनुभव जो कायम लक्षात राह्यला की त्या दादांनी एवढं घरापासून दीड दोन किलोमीटर खाली येऊन डोंगरातून आमचं पंक्चर व्यवस्थित करून दिलं आणि दिलेले पैसेही नाकारले वरती जे पैसे दिले ते पण नाकारले जे त्यांचं काही नॉर्मल हे चार्जेस होते तेवढेच त्यांनी आमच्याकडून घेतले आणि आमचे आभार मानल्यावरती ते म्हणाले माझं कामंच आहे अशाही व्यक्ती प्रवासामध्ये भेटू शकतात